पंचवीस बारा सत्त्याण्णव बारा सात दोन हजार दोन तेवीस पाच दोन हजार सात सत्तावीस नऊ दोन हजार नऊ पाच सात दोन हजार दहा